गायनाचा छंद किंवा आवड पहिल्यापासूनच आहे मला आणि याच्यामध्ये जेव्हा जेव्हा मी गात असताना मी माझे रेकॉर्डिंग्स करतो तर त्याच्यामध्ये आपसुकच हातवारे करतो मी ओठांची हालचाल कधी जर खूप मग्न झालो गाण्यामध्ये तर आपोआप डोळे मिटतात माझे आणि मग मी मंत्रमुग्ध होऊन गायला लागतो आणि असा अनुभव ह्या रेकॉर्डिंगमध्ये पाहतो तेव्हा की जेव्हा डोळे बंद करून गातो तेव्हा खूपच हरवलेला असतो मी त्या गाण्यामध्ये आणि तेव्हा गाणंही छान होतं माझं आणि काळजी घेणं म्हणजे मी अशी काळजी घेतो की मी म्हणजे आईस्क्रीम खात नाही कुठलाही थंड पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक म्हणा शीतपेय अजिबात घेत नाही आंबट दही वगैरे हे असलं काही खात नाही कारण त्यांनं कसं घशावर ताण येतो घसा फ्रीज कोल्ड होऊ शकतो माझा आणि मग गायनाला मला अडचण होते आणि मी गार्गल्स करतो किंवा गरम पाण्यामध्ये थोडं मीठ हळद टाकून गुळण्या करतो ज्या जेणेकरून माझं म्हणजे गाण्याच किंवा आवाज अजून चांगला झाला पाहिजे